हा बोला नमस्कार काय करू शकतो आम्ही

हा या ना बसा ना तुमचाच नंबर आहे ना हो वन साइड कटिंग पण करून देईल अजून दाढी गीढी नाही करायचे तुम्हाला हा वन साइड कटिंगही करून देईन आणि दाढीला कटही मारून देईन तुमच्या हा नवरत्न तेलच वापरेन तुमच्यासाठी टेंशन नका घेऊ तुम्ही आमच्यापाशी गोदरेजचं सगळं आहे ना पण निशा निशा मेहंदी आहे आमच्यापाशी हो ठीक आहे ना तुम्ही ऐंशी रुपये देऊन द्या ना काय काय होते दो दोनशे रुपयाचं किती महाग झालं अडीचशेचं ते अडीचशे रुपयाचं सामानच होते बरं देऊन द्या ना अडीचशे रुपये नाही ना अडीचशेच द्या ना तुम्ही नाही नाही अहो ते जाऊ द्या आता दोनशेच रुपये देऊन द्या हा हा देऊन द्या आता दोनशे रुपये हो ठेवा